माझं नाव प्रणाली आहे मला तीन बहिणी आहे आणि माझी दोन बहिणीचं लग्न झालं एक छोटी घरी राहते मला आईवडील आहे आणि माझं शिक्षण खेड्यामधून झालेलं आहे गावामधून झालेलं आहे मी दहावी बारावी गावामधून केलेली आणि नंतरचं एज्युकेशन माझं सिटीमधून झालेलं तर मी माझं ग्रॅज्युएशनपर्यंत यशवंतमधून झालेलं आणि नंतर जे कोर्सेस केले आहे ते मी न्यू आर्ट्स कॉलेजमधून केलेले आणि नंतर माझं ते कंप्लीट झालं नंतर माझं लग्न झालं लग्नां लग्न झाल्यानंतर मी मला नागपूरला दिलं मग माझा नागपूरचा प्रवास चालू झाला मला नागपूर येथे पारडीमध्ये दिलेलं माझे हजबंड एक एम्प्लॉय आहेत गव्हर्मेंट नाही अदर प्रायव्हेट आहेत आणि मला दोन मुलं आहे माझे दोन मुलं आता एक व मुलगा आठ वर्षाचा आणि एक मुलगी पाच वर्षाची माझं माझं जीवन खूप कठीण परिश्रमातून गेलेलं माझे आईवडील शेतकरी होते आणि शेतीत राबत होते आणि मी पण त्यांना मदत करत होती माझी आई शेतात गेल्यानंतर मला स घरची सगळी कामे करावं लागत होती माझ्या बाबाचा पण मला हातभार करावा लागत होता आणि माझे बाबा पण रोज सकाळी शेतात जायचे आणि घरी संध्याकाळी परत सहा वाजता यायचे आणि नंतर ते आले की त्यांचे मला कामं करावं लागे माझा अभ्यास कामं करून एकसाथ सगळं मला हँडल करावं लागत होतं माझा दे दहावीचा जेव्हा पेपर होता तेव्हा माझ्याकडे लाईट नसल्यामुळे तरीही आम्ही दिव्यात अभ्यास केला आणि चांगल्या पर्सेंटनी फस्ट क्लासमध्ये पास झालं